हॅलो विजय टूर्स ट्रॅव्हल्स का ओके मी वेदांग कुडतरकर बोलतो आहे मॅनेजर ना यस मी वेदांग कुडतरकर बोलतो आहे परवाच तुमची टूर्स अॅन ट्रॅव्हल्समधनं मी एक अर्टिगा बुक केलेली डेस्टीनेशन होती कुडाळ टू रत्नागिरी सो त्याचे नास् तुम्ही जसं वेबसाईटवर तुमचे फोटोज आहेत किंवा थंबनेल्स आहेत ना ते सगळं विरोधात होतं त्याच्यात काहीच सर्व्हिस प्रॉपर नव्हती तुम्ही जसं डिस्क्रीप्शन देतात त्याच्या सगळं विरोधात होतं काय म्हणजे अहो तुमची सीट वगैरे फाटलेले होते कारचे असं काय ब ठीक आहे नॉमिनल गोष्ट आहे फाटतात सीट वगैरे ठीक आहे स्क्रॅच वगैरे ठीक आहे पूर्ण अर्धी अर्धी सीट फाटलेली त्याच्यात परत ते येल्लोइस सीट पूर्ण ते काळपट झालेलं किती अनहायजेनिक वाटतं माहीत आहे ते ठीक आहे तुम्ही सॉरी म्हणतात पण ते कसं वाटतं बघा बरं त्याच्यासोबत तुमचा ड्रायवरही किती उर्मट होता माहीत आहे तो ए सी एकवर ठेवत होता आणि त्याला मी सांगितलं की ए सी जरासा वाढव आम्ही पाच माणसं आहोत पाठीपर्यंत लागत नाही स तो ए सी हे करायला तयार नाही म्हणून मी काच उघडली तर माझ्याशी उलटा तो बो बो भांडायला लागला क अशी कशी सर्व्हिस देता तुम्ही बघा मला आता तुमचं काही ऐकून घ्यायचं नाही मला तुमी आयदर हाफ पेमेंट रिटन करा मला कॅशबॅक द्या नाही भेटणार म्हणजे काय असं कसं मी तुमचं कंप्लेंट टाकणार हां वरच्या तुमचे टूर्स असोसिएशनला कंप्लेंट टाकणार हे बघा तो तुमचा प्रॉब्लेम तुमचा आणि ड्रायवरचा प्रॉब्लेम आहे तो माझा प्रॉब्लेम नाही मला तुम्ही जशी सर्विस प्रॉमिस केलेलं तशी दिलंत नाही मला काही करून उद्याच्या उद्या माझं हाफ पेमेंट करा नाहीतर मी तुमच्या वरच्या ऑर्गनायझेशनला कंप्लेंट टाकतो थँक्यू